जर आमच्याकडे जर वीज बोलायला गेलं तर किती तास असतात तर दिवसातून तर वीज किमानमध्ये तर किती दोन ते चार वेळा तरी वीज जाते पण जास्तकरून तर वीज पाच ते सहा तास तर असतेच असतेच पण त्या वीजमुळे जे होणारे काही प्रॉब्लम्स असतात ना जसं की आपल्याला काही लायटीची गरज आपल्याला जास्तकरून कधी मसाला कुटण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करतो किंवा आपण ते इलेक्ट्रिक शेगडी असले असते त्याच्यासाठी जास्त त्याचा वापर होतो मग तेच्यामुळे तो एकदम असं खंडित पडल्यासारखं ज होतं करून की अरे असं वाटतं एक प्रकारेन कारण की वीज नसल्याने की आयुष्यात असं असं वाटतं अर्ध तर कधीकधी आपल्याला फोन चार्जड फोन चार्जिंगसाठीपण आपल्याला वीजची सक अत्यंत गरज असते कारण की कधीकधी फोन आपला स्विच ऑफ व्हायला असून तरी आपल्याकडे वीज नसली ना असं आपलं असं मन खालीवर होतं अरे यार कधी ही वीज येतीय असं तसं होत असतं आणि जर ऋतुच्याबद्दल बोलायला गेलं तर गर्मीमध्ये तर सगळ्यात जास्त त्याचे जास्त परिणाम होतात कारण की कसं गर्मीमध्ये तर वीज कंपनी जास्त वेळ वीज घालवतात दिवसातून किती पाच ते सहा वेळा घालवतात आणि कधी कधी तर अशी वीज घालवतात जसं अख्खा दिवस काय अख्खा दिवस आणि अर्धी रात्रसुद्धा वीज येत नाही तर त्याची कित्ती वाट बघावी लागते आणि कधीकधी तर वीज अशी जाते ठीक आहे गर्मीच्या वेळेस वीज तर जातेच पण तेच्यामध्ये कित्तीतरी कामं खोळांबलेली असतात किती लोकांचे काही ऑफिसचे काम असतं का कम्प्युटरवरती तर तेच्यामुळे त्यांनाही तेच्यामध्ये खूप अडचणी येतात आणि पावसाळ्यात तर कसं पण आपण विजेशिवाय थोड्या वेळ राहू शकतो कारण की तेव्हा एवढी आपल्याला गर्मीसुद्धा होत नाही तर त्या गर्मीमुळे कसं आहे ना की ठीक आहे ते गर्मीमध्ये वेगळं आहे पण पावसाळ्यात जरा थोडासा पावसाळाच्या पाण्यामुळे थंड वातावरण झालेलं असतं सगळीकडे तर तेच्यामुळे आपण कसं बिनाविजेशिवाय राहू शकतो पण बाकीच्या पण काही इतर कामासाठीपण वीज लागते म्हणजे असं थोडंसं आपण थोडंफार ॲडजेस्टपण करू शकतो पण जास्त नाही आणि जर आपण हेच्यामध्ये बोलायला गेलो थंडीमध्ये तर थंडीमध्ये आपण बिनविजेचापण राहू शकतो अख्खा दिवस कारण की थंडीमध्ये तर सगळं सगळीकडे गार वातावरण असतं तर त्या गार वातावरणात आपल्याला असं वीजचीपण जास्त गरज पडत नाही ना फॅनची किंवा ए सीची वगैरे पण ते जे बाकीचे काम खोळंबलेले असतात तेच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला त्याची नक्की गरज पडते विजेची मला असं वाटतं करून की वीजशिवाय तर आयुष्य थोडं अपूर्ण आहे